नक्कीच वराहमिहीरांबद्दल शिकलो होतो वराहमिहीर हे खूप मोठे हवामानशास्त्रज्ञ होते त्यांनी त्यांच्या काव्यांमधून हवामानासंदर्भातली बऱ्याच नोंदी करून ठेवलेल्या आहेत पावसाबद्दलची माहिती आपण कशी घ्यायची किंवा पुढच्या वर्षी कसा पाऊस पडेल याची माहिती आपल्याला आधीच्या वर्षी काही ठराविक ज्याला आता आपण काही सायंटिफिक एक्सपेरीमेंट्स म्हणतो तसं करून आपल्याला ती माहिती घेता येईल का हे सगळं त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये कवितांमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि आजसुद्धा आपण जर ते बघितलं तर बरीच निरीक्षण आपल्याला दिसतात की ती चांगली आहेत आणि सध्या जे घडतं आहे त्याच्याशी ती खूप चांगल्या प्रकारे समरस होत आहेत आणि त्यांनी बरंच असं लिहून ठेवलेलं आहे की आपण कशाप्रकारे एक्सपेरिमेंट करू शकतो आणि तो डेटा वापरून आपण पुढं पडणाऱ्या पावसाचा किंवा एखाद्या वर्षी दुष्काळ येणार आहे का याची माहिती आपण आधीच घेऊ शकतो